हो मॅडम मिळून जाणार ना मॅडम आमच्या इकडे सर्व काही मिळतं मॅडम इलेक्ट्रिकल कनेक्शनपासून तो वायर बोर्ड फिटिंग सर्व करून मिळणार तुम्हाला पुरा घर म्हणजे मॅडम नवीन नवीन घर बनवलं का तर सर्व मटरेल मटेरिअल मिळून जाणार मॅडम पी व्हि सी पाईप पाईपपासून तर वायर फिटिंग बोर्ड कनेक्शन हे सर्व मिळून जाणार न हे सर्व काम करण्यासाठी आमच्याकडे मुलं बी आहेत अगदी अगदी उत्तम काम करतात ते खूप छान कामं करतात तुम्हाला लागेल तर मी पाठवून देते तुमा तुमच्याकडे मॅडम फूटच्या हिशेबानं काम घेतात त्यांच्या मेजरमेंटच्या हिशोबानं काम राहतं मॅडम वीस रुपये तीस रुपये फूटच्या हिशोबानं काम घेतात मॅडम ते आनि जो तुमी मटे आणि जेव्हा तुम्ही मटेरल घेणार त्याचा पैसा ते अलग राहणार मॅडम ते लेबर चार्ज वेगळा राहतो तुम्ही शॉपमध्ये येऊन जा मॅडम तुम्हाला कोणतेकोणते स्विच बोर्ड लागणार नवीननवीन प्रकारचे राहतात नं ते तुम्ही पहिले बघून घ्या जे तुम्हाला पसंत आहेत ते फिटिंग मग तुमच्या घरी करून देणार मॅडम हो या नं मॅडम सकाळी दहा वाजता आपली शॉप ओपन होते संध्याकाळी नऊ वाजता राहतो ओके मॅडम वेलकम